मराठीमध्ये बोलताना किंवा लिहिताना मला कधी काहीच अडचणी आल्या नाहीत कारण माझी मातृभाषाच मराठी आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामधील कोणत्याही अडचणी आल्या नाहीत ज्या काय आल्या त्या लहानपणी लिहिताना त्या गिरवत असताना त्या आल्या वेलांटी उकार कसे द्यायचे काय द्यायचे याच्याविषयीच अडचणी आल्या पण बोलताना किंवा लिहिताना तशा प्रकारच्या अशा म्हणजे हाडं अशा काय कोणत्या अडचणी आल्या नाहीत आणि भविष्यात त्या येणारही नाहीत कारण मातृभाषा जी आहे मातृभाषा बोलताना किंवा लिहिताना कधीच कोणच्या अडचणी येत नसतात कारण ती आपल्या जन्मापासून आपल्या नैसर्गिक आणि अंश आनुवंशिक तेने त्या त्या याच्यात म्हणजे बोलण्यात येते त्याच्यामुळं मराठी किंवा मराठी बोलताना किंवा लिहिताना कोणत्या काही अडचणी येत नाहीत